हो बागकाम हा कमाईचा उत्तम स्रोत असू शकतो अनेक लोक आज आपल्या अंगणात गच्चीवर किंवा शेतात भाजीपाला फळभा फळझाडे आणि फुले लावून त्यांची विक्री करतात माझ्या ओळखीत काही लोक आहेत जे ऑर्रगॅनिक भाजीपाला उगवून विकतात आणि चांगले उत्पन्न मिळवतात त्याशिवाय सुशोभीकरणासाठी झाडे विकणारे बोनसाय तयार करणारे आणि शोभेच्या झाडांची निगा राखणारे लोकंही यामधून चांगली कमाई करतात मला ही संकल्पना खूप आवडते कारण बागकाम केल्याने निसर्गाशी जोड जोडलेले राहता येते आणि त्याच वेळी उत्पन्नही मिळते भविष्यात संधी मिळाली तर मी नक्कीच हे एक व्यवसाय म्हणून स्वीकारायला तयार आहे